वाद्याचा आवाज ऐकून घोडे खूप नाचतात त्यांना त्या वाद्याच्या आवाजानं त्यांचे पाय हलवतात दोन पायावर हे करतात तर वाद्यावर ते नाचतात घोडे आणि त्यांना काही दुखापत झाले की ते शेपटी हलवतात आणि पायाची खुरं हे ते हे करतात असे द ते घो घोड्यांना काही दुखापत झाली तर त्यांचा आपल्याला सिग्नल येतो की ह्याला काहीतरी झालं आहे बुवा की याला भूक लागली ते मानेना असं खालीवर हे करतात आणि पायाच्या ह्यानं तो ते ते त्या आपल्या स संवाद आपल्याशी साधतात असे घोड्यांचे काही दु ख वगैरे असले तर ते त्यांच्या इशाऱ्यानं आपल्याला कळवतात असे घोड्याचं काही झाले तर ते आपल्याला आपल्याशी संवाद साधतात असे घोड्यांचं कसं असते ते त्यांना बोलता येत नाही पण त्यांच्या इशाऱ्यानं आपल्याशी ते घोडे संवाद साधत असतात